विजेचा धोका जर कुठे शॉर्ट सटकीट झालं तर सगळं काही जळू शकतं इवन बिल्डिंगला आग लागू शकते बिल्डिंगच्या भोवतालच्या काय गाड्या असतील त्या पेटू शकतात संपूर्ण बेल्डिंगमधल्या लोकांनाही भाजू शकतं तेव्हा भाजू शकतं आणखी विजेमुळे खूप पाण्याला शॉक बसू शकतो भोवतालच्या लोकांना शॉक बसू शकतात शॉ शॉर्ट सर्किट झाल्या असेल तर ज्वाळा सगळीकडे दिसायला लागतात तो भोवतालचा परिसर सगळा काळाभोर होतो कोणालाही काही इजा होऊ शकते कोणी मृत्युमुखी पडू शकतात म्हणून विजेचा धोका कळायला पाहिजे